रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला माझं जाणं होतंच नाही पण नियमित चालायला जाण्याचे फायदे अनेक आहेत आणि हे प्रत्येकाला माहिती आहे वय वाढल्यानंतर शरीराची हालचाल आपली कमी होते शरीर स्थूल होतं पण रोज चालल्यानंतर आपलं शरीरामध्ये एक प्रकारची फ्लेक्सिब्लिटी होते आपल्या स्नायूंची हालचाल नियमित झाल्यामुळे स्नायूंचे आजारही त्यामुळे होत नाहीत त्याचबरोबर बसणं उठणं ह्या गोष्टीसुद्धा वयपरत्वे कमी होतात पण रोज चालल्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला नक्कीच पाहायला मिळतो